शिक्षणामुळे आता सांस्कृतिक रीतीवर मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे कारण आताशी प्रत्येकजण सुशिक्षित असल्याकारणामुळे जे जुन्या रीतीरिवाज होते त्यावर आता लोक आपल्या शिक्षणाचा प्रभाव घालून ते आपल्यानुसार चालवतात अगोदर स्त्रियांना चूल आणि मूल यातच गुंतलं जात होतं परंतु आता चूल आणि मुलाच्या व्यतिरिक्त जाऊन मुली नोकरीसुद्धा करू लागल्यात